आमच्या भागातले जे तरुण पिढ्या आहेत जे माझ्या लेकरांची मित्र मैत्रिणी आहेत तर किंवा माझे इकडे जेवढेही आता तरुण आहेत तर त्यांना मी सांगत असतो बातम्या पाहण्यासाठी प्रोत्साहन देत असतो यासाठी कारण की बातम्याचे फायदे असतात रोजच्या घडामोडीबद्दल आपल्याला माहिती चालते काय काय अपडेट असतील कुठे काय झालं सरकारचे नवीन योजनाबद्दल कोणती ज जॉबची व्हॅकॅन्सी वगैरे आहे तर त्याच्याबद्दल कसं न्यूजच्या माध्यमातून माहिती चालते तर आणि कसं आहे काही शिकायला मिळते काही असं जनरल नॉलेज मिळतो काही असे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे बातम्या बघितल्याने आपल्याला शिकण्यास मिळते त्याच्यातून जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ कॉन्फिडंस हा चांगल्या रीतीनं शिकायला मिळतो आणि कम्युनिकेशन स्किल चांगल्या रीतीने आपल्याला शिकायला मिळते